फोटोग्राफीकडे एक व्यवसाय म्हणून पण बघितले जाते आता सध्याच्या घडीला आता सध्या नवीन नवीन कॅमेरा आलेत त्याच्यामध्ये अनेक वरायटी आहेत जे स्पेशली आपन वेडिंगसाठी पण वापरतो लग्नात फोटो काढायला प्रीवेडिंग असे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे फोटोग्राफीस फोटोग्राफी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यात त्याच्या त्याच्यामध्ये खूप असे म्हणजे आपल्याला इन्कम भेटू शकते प्रॉफिट आहे की आपल्याला नवीन नवीन ऑर्डर घेता येऊ शकतात आपलं आपला व्यवसाय वाढवू शकता येतो आत्ता तरी फोटोग्राफी हा मोठा जा व्यवसाय होत चाललाय आता प्रत्येक जणं आपआपले फोटो एक मेमोरीसाठी कॅप्चर करून ठेवतो त्याचा फायदा म्हणून आपल्याला पुढील आयुष्यात आपल्याला उपयोगी पडतात ते फोटो ते फोटो जपून ठेवणे हा आपला एक परत एक छंद लागलाय प्रत्येकाला त्यासाठी फोटोग्राफरची मेन भूमिका असते ते ते काढण्यासाठी कॅमेरा लागतो त्या स त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने का होईना फोटोग्राफरला म्हणजे पैसे मिळू शकतात त्याच्यामुळे व्य व्यवसाय होऊ शकतो सध्याच्या घडीला तरी प अ आत्ता म्हणजे साडेतीनशे जर फोटो काढले त्यामागे जर पंधरा ते वीस हजार प्रत्येकजण घेतात अन त्यामध्ये व्हिडिओ शूटिंगपण होऊ शकते आणि त्या जर लग्ना आधी जर फोटो काढायचे होते मी फ्री वेडिंगचे असेल ती पण फॅसिलिटी आता अव्हेलेबल झाले आता प्रत्येकजण आता लग्नाच्या अगोदर आपले फोटो काढतंच आता म्हणजे प्री वेडिंग करणे म्हणजे आता काय ट्रेंडच झालाय त्यामुळे फोटोग्राफरचे लाईफला म्हणजे इझिली इझिली ऑर्डर मिळू शकतात त्याला व्यवसाय करणे आता इझिली झाले आता आता इंटरनेटच्या जमान्यात कसं इझिली आपण कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकतो आणि कोणाशी म्हणजे असं को जाऊन भेटलंच पाहिजे असं काय नाही मोबाईलवरसुद्धा ऑर्डर घेऊ शकतो अशा आत वेगवेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल झाल्यात आणि वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी अव्हेलेबल झाले त्यामुळे व्यवसाय करणे आता सोपे झाले आता पर प्लस ते म्हणजे ग्राहकांच्या डिमांडनुसार पण आपल्याला फोटो काढता येऊ शकतात आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आता सेपरेटली फोटो पण काढता येऊ शकतात त्यामध्ये पण वाढ झाले त्यानिमित्ताने फोटोग्राफरच्या लाईफ सोडून अजून पण काही लोकांचा व्यवसाय वाढू शकतो जे हॉटेलचे किंवा तिथे जर हॉटेलला जाऊन जर फोटो काढायचं त्याचे चार्जेस पडतात त्यांचा पण व्यवसाय परत तेवढं होऊ शकतो हल्लीच्या काळात तर लग्न काय भरपूर प्र भरपूर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते म्हणजे आता ट्रेंडिंग किंवा आपल्या कोकणी पद्धतीने किंवा आता बाहेरील असे फॉरेनर पद्धतीने त्यांचे फोटो काढायची पद्धत सेम असते एवढं काय डिफरंट नसतो पण प्रत्येकाला फोटो काढायची आवड असते जेणेकरून आपण ती मेमरी साठवून ठेवू किंवा आपण फ्रेम करू शकतो त्या ह्याची अशी वेगवेगळ्या कल्पना त्यामागे आहेत त्या त्यामुळे व्यवसाय करने आता म्हणजे सोपं झालय अजून म्हणजे फक्त लग्नाच्या ऑर्डर नसून बाकीच्या जर इतरांना जर कसले फोटो काढायचे असे फ्रेंड ग्रुपमध्ये किंवा फिरायला गिर गेल्यावर फोटो काढायचे तेही अव्हेलेबल होऊ शकतात त्यांच्यात पण काही त्याच्यात पण काही चार्जेस लागू शकतात तेही एक मोठं असं हे आपल्या ॲडव्हान्टेज आहे फोटोग्राफरच्या लाईफमध्ये फोटोग्राफर म्हणजे ते इन्कम भेटतात त्या निमित्ताने त्यांना बाकीच्या पण गोष्टी आपल्याला फिरायला भेटतात नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि काय फो फोटोग्राफी एक कसे छंद म्हणून जोपासले त्या त्यापेक्षा एक एक व्यवसाय केला तर आपल्याला घरचे पण काय टेन घरचे पण काय टेन्शन येत नाही आणि आपले इन्कम पण आपल्याला भेटनं होते